सर मी मिनल साबळे बोलत आहे कणकवलीमधून सर ॲक्च्युली ना मला फोक डान्सबद्दल जरा माहिती हवी होती तुमच्याकडून हो हो हो हो यूथ फेस्टिवलसाठी

हो

हो म्हणजे एवढं पण माहिती नाही आहे ऐकून आहे माहिती म्हणजे असं सर डिरेक्टली मी सांगू शकत नाही ना नाही माहिती हो हो

हो हो

ओके हां चालेल चालेल चालेल चालेल हो

चालेल प्रिन्सिपालांना नंबर देते ओके ओके चालेल तर जरा हा लवकरच बघा आणि ओके चालेल चालेल ओके ओके ओके हां बरं